हॅलो विश्वास हां कसा आहेस खूप दिवसांनी कॉल करावासा वाटला तुला

काय म्हणजे जे आहे ते म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का

अरे बापरे

बरं बरं बापरे मग धूळ आणि प्रदूषण खूप वाढलं असेल तुमच्या भागात मग तू काय करतो आहेस खिडक्या बंद ठेवतो आहेस मास्क लावतो आहेस काय

हो ना ते सगळं फार कृत्रिम जीवन झालेलं आहे पण काय म्हणजे थोड्या काळासाठी आता आपण निवृत्त माणसं आहोत तर काही कुठे जवळपास पलायन करता येईल का मुंबईच्या बाहेर काही काळासाठी

हो पण तिकडेही हे रिडेव्हलपमेंट बिल्डर हे सगळं सुरु होण्याची शक्यता आहे बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं मुंबई तर अटळच आहे आपल्यासाठी मग या मुंबईतून पलायन ही फार सोपी गोष्ट नाही आहे

जुनी जुनी झाडं तोडली जात आहेत म्हणजे दोन्हीकडून मार बसत आहेत एकीकडे धूळ वाढते आहे दुसरीकडून झाडं तोडली जात आहेत पावसाचं प्रमाण अनियमित झालेलं आहे म्हणजे मुंबईकरांना खरंच इकडे आड तिकडे विहीर असंच आहे दिवस काढायचे पण विषातल्या किड्याला विषाची सवय असते आपण एकेकाळी चांगलं हवामान अनुभवलेलं आहे आणि आता ही परिस्थिती समोर आहे त्यामुळे आपल्यासाठी कठीण आहे कठीण आहे आपल्याला आपल्या फुफ्फुसांमध्ये काय चाललं आहे हे दिसत नाही हे किती चांगलं आहे अज्ञानामध्ये आनंद आहे ठीक आहे काळजी घ्या स्वतःची एवढं निराशावादी बोलू नका काहीच नाही तर समुद्र मुंबईच्या मदतीला येईल समुद्र वारा सगळं वाहून नेईल प्रदूषण आपण काही लँडलॉक नाही आहोत एवढं एक तरी आपल्याला देवाने दिलासा दिलेला आहे त्याच्याकडे बघून दिवस काढले पाहिजे चला भेटू मग लवकरच आता आणि काळजी घ्या छान राहा बाय बाय